साधारण आमच्या ग्रामीण भागामध्ये लहान मुले क्रिकेट तसेच कबड्डी फुटबॉल यासारखे खेळ खेळत असतात आणि आम ग्रामीण भाग असल्यामुळे या ठिकाणी वर्ग वगैरे नसतात आणि लहान मुलांना साधारण खेळाच्या वर्गात पाठवणे चौदा ते सोळा वयामध्ये पाठवणे योग्य असते